आमचे इथं म्हटल्यानंतर आमच्या गावातील आता इलक्षन झालं त्यामध्ये बच्चूच्या ज्या सीटा होत्या त्या समजा पंधराच्या पंधरा शीटा पूर्ण निवडून आल्या बच्चूभाऊच्या पार्टीनं त्याच्यानं आम्हाला तर खूप आश्चर्यचकित असं वाटलं की खूप एवढ्या याच्यात बा भाऊच्याच शीटा निवडून आल्या त्या कारणानं आश्चर्यचकितच ही गोष्ट घडली कारण कोणालाच असं वाटे नाही का एवढ्या सीटा वा यांच्याच येतील म्हणून त्यामध्ये आमच्या जाऊबाईसुद्धा होत्या त्याही निवडून आल्या त्या घटनेमध्ये अशी गोष्ट का एकदम आश्चर्य आनंद झाला आश्चर्य असं वाटलं काही एवढ्याची एवढ्या सीटा बाई या भाऊच्या आल्या त्याच्यानं खूप चांगलं झालं